हं हॅलो ओला कॅबवाले का अरे माझी भैया साडेसातची ट्रेन होती आणि तू ड्रायव्हरनं मला तिथे आठ वाजता पोचवलं असं काही चालते का लेका एकतर समोरून तू पैसेबी घेतो आणि वरून तू दादागिरी करतो का असं थोडी चालणार भाऊ एकतर मी पैसे वापस दे नाहीतर भाऊ मग चल भाऊ ठाण्यात भाऊ असं चालणार नाही मी ऑनलाईनबद्दल ऑनलाईन तुझी पाव हे टाकणार आहे कम्प्लेट टाकणार आहे की असं काही चालणार नाही बोलू